हॅलो हां सर ॲक्च्युली तुम्ही फार्मसी एज्युकेशन्पासून बोलताय ना

हां सर ॲक्च्युली मला फार्मसीमध्ये कोर्स करायचा होता मी कोल्हापूर येते राहते आणि मला फोर्स तुमचा दिली त्या हवय सो तुम्ही मला इन्फॉर्मेशन देऊ शकाल का रिलेटेड माय कोर्स फार्मसीमध्ये मला हां ओके स

मी ॲक्च्युली आता बी फार्मसी सायन्स कंप्लीट आहे माझं आणि मी ग्रॅज्युएट आहे हां आता मला हां

नाईन्टी फाईव पर्सेंट नो स मी ओपनमधूनच येते त्यामुळे सर्टिफिकेट वगैरे काही नाही आहेत मला

ओके सर ॲक्च्युली मी बाहेर ट्राय करत होते कोल्हापुराच्या जसं की कुठे अवेलेबल असेल पुणे मुंबई बेंगलोर दिल्लीमध्ये तिथे तून मला चालेल

ओके नो प्रॉब्लेम ओके हेलो अच्छा सर मग तो मी कोल्हापूरमध्ये ट्राय केलं तर मला एक्स्ट्रा डोनेशन भरायची गरज नाही लागणार ना हां ओके ओके हां ओके सर ठीक आहे कोल्हापूरमध्ये मी ट्राय करा भेटलं तर हॉस्टेल वगेरेची आहेत फॅसिलिटीज अवेलेबल ओके सर थँक्यू चालेल आणखी मी अजून हां